हॅलो शिवराज हॉटेल का आम्हाला अख्खा मसूरची ऑर्डर द्यायची होती संध्याकाळी आमच्यात बड्डेचा कार्यक्रम आहे चाळीस लोकांसाठी हवा आहे मिळेल का रेट काय आहे ऑफर काही आहेत का ऑफर हव्या आहेत आम्हाला काहीतरी अच्छा ठीक आहे ठीक आहे

हा अनिता हॉटेल का आम्हाला संध्याकाळी बड्डेसाठी चाळीस लोकांसाठी जेवण हवं आहे मिळेल का हा रेट काय आहे ऑफर काही आहेत का हा आम्हाला सर्व पदार्थ हवे आहेत अख्खा मसूर प्लस दही त्याच्याबरोबर अजून दोन तीन पदार्थ ह हवे आहेत होईल का मिळेल का संध्याकाळी हवे आहेत मिळेल का नाही होणार ओके ठीक आहे हॅलो हॉटेल चालुक्य का हा आम्हाला अख्खा मसूर हवा आहे हा फुल ताट हवं आहे अख्खा मसूरचं संध्याकाळी आम्हाला ऑर्डर पाहिजे चाळीस लोकांसाठी प्राईस काय आहे ठीक आहे ऑफर काही आहेत का एवढ्या लोकांसाठी घेतलंत म्हणून ठीक आहे ट्वेंटी टक्के मिळेल का ठीक आहे ठीक आहे मग असू दे डन करा डन करा आम्हाला संध्याकाळी सातपर्यंत आम्ही सेंड केलेल्या पत्त्यावरती ऑर्डर पाठवून द्या ठीक आहे पेमेट आल्यानंतर देतो